आजकालच्या सरकारकडून आपल्याला योजना किंवा सुविधा उपलब्ध केलेली आहेत तेच्यावरून एकतर आपल्याला फायदेसुद्दा आहेत आपल्या सरकारी रुग्णालयासाठी आणि खाजगी रुग्णालयासाठी मध्येपण जर आपल्याला आजकाल आपल्या जर ब बघितलं गेलं तर जे आपल्या घरात म्हातारी म्हातारी माणसं आहेत त्यांना ती लोकं मेडिक्लेमपण काढून दिलेला आहे की त्यांचा फ्री उपचारसुद्धा होतो तिथे सरकारीमध्ये तर त्यांचं लगेच होऊनच जातो उपचार त्या फ्री मेडिक्लेममधून पण कधीकधी खाजगीमध्ये लवकर होत नाहीत आणि आपण जर कधी सरकारी रुग्णालयमध्ये जर मी बोलायला गेली ना तर तिथे वेळेवर उपचारसुद्धा करतात तर कधीकधी कमी पैशातपण होतात पण त्यांची जी व्यवस्था किंवा सोय असते ना ठीक आहे आपण जागेविषयी तर नाही बोलू शकत कारण की त्यांची स्वच्छता आहे ती करतात त्याच्या त्यांच्या परीने किती प्रयत्न करतात ठेवतात स्वच्छ ठेवण्याचं आणि आपण जर खाजगी बोलायला गेलो तर एकदम असं वाटतं की खाजगीमध्ये ते जास्तकरून घेतात पण त्यांच्याकडे डॉक्टरपण असे एवढे हायफाय स्टॅण्डर्डचे असतात ना की तिथे आपल्याला ना म्हणजे पहिले आपल्याला तिथे फॉम भरावे लागतात त्यांची ती पुर्नी प्रोसिजर कम्प्लिट करून म आपल्याला सांगितलेले तेवढे पुर्ने पैसे आणि तिथे एका दिवसाला आपण साधं ॲडमिट झालो तर तिथे एकदोन लाखच्या वरती आपला खर्च जातो तर कधीकधी खाजगी आपल्याला महागातपण पडतो पण त्याचा उपचारसुद्धा चांगला असतो म्हणून असं नाही बोलू शकत की सरकारी चांगले आहेत आणि खाजगी वाईट आहेत दोन्ही चांगले आहेत पण मला जास्तकरून तर आमच्या इथे जर वापं जातात तर सरकारी रुग्णालयामध्ये जास्त जातात का कारण की कसं ते मेडिक्लेम त्यांच्यासाठी खूप गरजेचं आहे आजकालच्या आपल्या घरात म्हणून सरकारी